आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी अजून स्थानिक कला आणि काराकारा कारगिरांना मदत करण्यासाठी अजून तरी सरकारनं काही केलेलं आहे असं काही ऐकिवात नाही म्हणजे तसं काही दृष्टोपचारात नाही आहे पण खरं तर हे असं व्हायला पाहिजे की कलाकारांसाठी किंवा कला काही संग्रहासाठी जर सरकारकडून त्याची मदत मिळाली किंवा तर ह्या गोष्टी ह्या कलेचा वारसा अधिक पुढे चांगल्या प्रकारे नेता येईल किंवा सामान्य लोकांपर्यंत तो पोचवता येईल त्याचा प्र प्रसार अधिक होईल आणि ही कला जी दिवसेंदिवस अशीच विस्तारीत जाईल असं वाटतं